आजचा प्रश्न असा आहे की बाग स बागकामासाठी कोणकोणती साधने वापरतात आणि ती कशासाठी प्रथमतः घरामध्ये किंवा घराच्या बाहेर अंगणामध्ये बाग करण्यासाठी अनेक साधनांचा वापन वापर होतो उदाहरणार्थ खुरपे खोरे कुऱ्हाड टिकाव असे अनेक पारंपरिक साधने वापरले जातात परंतु आधुनिक साधनांमध्ये ट्रॅक्टर छोटी छोटी ट्रॅक्टर किंवा अनेक असे इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स वापरले जातात परंतु मुख्यतः गार्डनिंगसाठी खुरपे खोरे इत्यादींची गरज असते खुरपे या साधनाने बागेमधील छोटे छोटे काम करू शकतात उदाहरणार्थ तणकट काढणे छोटेसे जागेमध्ये उकरणे किंवा र रोप लावण्यासाठी खड्डा काढणे तसेच खोरेसुद्धा असेल खोऱ्याने खड्ड्यातील माती काढणे किंवा सारणी तयार करणे पाट तयार करणे इत्यादी कामे या खोऱ्याने होते तशाच प्रकारे टिकाव टिकाव म्हणजे दुतोंडी टिकाव असते दोन्हीकडे एक टोक असतात व त्याने माती खोदली जाते पाहिजे तसे खोदली जाते तर त्या टिकावचा असा वापर झाड लावण्यासाठी किंवा रोप लावण्यासाठी आपण खड्डा काढण्यात वापर करू शकतो असे अनेक प्रकारे झाडाचे झाडाला योग्य ते आकार देण्यासाठी योग्य प्रकारे कात्री किंवा पाणी देण्यासाठी एखादी घागर किंवा आपण झारी बोलू शकतो तसे त्यांचा व वापर केला जातो कापणी करण्यासाठी कात्रीचा वापर केला जातो कटिंग करण्यासाठी किंवा लॉन वगैरे कटिंग करण्यासाठी लॉन कटिंगचे मशीन असतात ते वापरल्या जातात अशा प्रकारे बागकामासाठी अनेक गोष्टींचे साधनांचे वापर केले जातात त्यामधील काही साधनांना मी स्पष्ट केले धन्यवाद